गेल्या काही वर्षामध्ये असं घडलं की युटुप निघालं ते आणि त्यावरनं सगळे लोकं कामं पण करू शकले लागले म्हणजे जी घरी हे स्वतःच कंपनीत जाऊन करा की घरी बसल्याने पण कामं होतात ऑफिसचे होतात बँकेचे होतात यूट्युबवर शिवाय फोटो स्वतःच स्वतःचे फोटो काढून किवा गाणे स्वतः बोलतात डान्स कर करून ते विडिओ टाकतात त्याच्यामुळं ते पैसे पण कमवतात तो एक त्यांचा व हे झाला धंदा चालू

त्यामुळे त्यांना सगळं माहिती पडतं घरबसल्या लोकांना पण जे काय एकदम हे ज ज्यांना कामधंदा नाही मिळत मग काय मग त्या त्याच्यामधलं क ते आता नवीन कंपन्या पण निघाल्या आहेत छोट्या छोट्याश्या असे क कुठे स्कीम असते कामाची जाइ किंवा असे छोटे म्हणजे घरातले वस्तू असतात ते असे घरी पण विकतात यूटूबवर साड्या त्या टाकतात ड्रेस टाकतात त्याच्यामध्ये ते पैसे कमावतात असे विविध खूप बरेच असे सांगायला स गेलं तर भरपूर आहे त्यामुळे